मला सध्या नोकरी तर नाही पण माझ्या अभ्यासाबद्दल जर सांगायला म्हटलं तर मी सध्या बी फाम हा कोर्स करतेय कारण की मला मेडिकलचं जे नॉलेज आहे ते जास्त पैकी हवं होतं त्यामुळे माझी एक इच्छा होती आधीपासूनच की मेडिकल फील्डमध्ये जावं तर मेडिसीनचं ज्ञान असणं पण हे खूप चांगली गोष्ट आहे म्हणून मी सध्या बी फाम करते आणि तसं म्हटलं तर मला सहा सब्जेक्ट असतात आणि मी रोज सकाळी सहा वाजता उठून याचा अभ्यास करते जे ही म्हणजे शिकवलेलं एका दिवसाआधी असतील त्याचा एकदा डबल त्याला वाचते त्याला बरोबर समजून घेते आणि जे शिकायचं असेल जे शिकवताना बरोबर त्याची नोट्स वगैरे काढून ठेवणं आणि संध्याकाळी आणि रात्री एकदा झोपायच्या आधी ते पूर्णपणे वाचून घेणं त्याची पूर्णपणे खात्री करून घेणं असा अशा प्रकारे माझा अभ्यास मी नेहमी करत असते